युवकांच्या बेरोजगारीबद्दल मला खूप काळजी वाटते आजच्या तरुणांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी खूप स्पर्धा करावी लागत आहे अनेक तरुण उच्च शिक्षण घेतल्यानंतरही बेरोजगार राहतात ते पाहून खूप दुःख होतं रोजगाराची कोणती क्षेत्रे उलगडून बघण्याची आवश्यकता आहे आजच्या परिस्थितीत रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध आहेत पण त्याबद्दल तरुणांना पुरेशी माहिती नाही असं मला वाटतं की खालील क्षेत्रावर म्हणजे मी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे जसे की तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी आजच्या जगात तंत्रज्ञानाचं महत्त्व खूप वाढलेलं आहे आर्टिफिशयल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डाटा सायन्स सायबर सिक्युरिटी यांच्यासारख्या क्षेत्रात रोजगाराच्या खूप संधी आहे तरुणांनी या क्षेत्रांमध्ये कौशल्य मिळवण्याची गरज आहे उद्योग आणि व्यापार जसे की नवीन उद्योग सुरू करणे छोटे व्यवसाय चालवणे स्टार्टअपमध्ये काम करणे हे देखील चांगले पर्याय आहेत सरकारने यासाठी तरुणांना आर्थिक मदत आणि मार्गदर्शन केले पाहिजे पुन्हा सर्विस सेक्टर आहे म्हणजेच सेवाक्षेत्र पर्यटन हॉस्पिटॅलिटी आरोग्यसेवा शिक्षण यासारख्या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी आहेत या क्षेत्रांमध्ये संवाद कौशल्य आणि लोकांबरोबर काम करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे कृषी आणि ग्रामीण विकास आहे म्हणजे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पन उत्पादन वाढवणे ग्रामीण भागात छोटे उद्योग सुरू करणे यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात आणखी रोजगार निर्मितीसाठी शासनाने काय करायला हवे मला असं वाटतं की शासनाने उपाययोजना करायला हव्यात जशा की शिक्षण पद्धतीत बदल म्हणजे आजच्या गरजेनुसार शिक्षण प्रणालीत बदल करणे आवश्यक आहे व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकासावर अधिक भर दिला पाहिजे पुन्हा गुंतवणूक वाढवणे जसे की नवीन उद्योग आणि व्यवसायांना चालना देण्यासाठी सरकारने गुंतवणूक वाढवली पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक केल्यानेही रोजगार निर्माण होऊ शकतात पुन्हा सवलती आणि प्रोत्साहन दिले पाहिजे जसे की स्टार्टअप आणि छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना आर्थिक सवलती आणि प्रोत्साहन दिले पाहिजे कौशल्य आणि विकास कार्यक्रम ही शासनाने राबवले पाहिजेत जसे की बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम चालवले पाहिजे ज्यामुळे त्यांना चांगली नोकरी मिळण्यास मदत होईल परत सरकारने नियमितपणे रोजगार मेळावे मेळावे आयोजित केले पाहिजेत ज्यामुळे कंपन्या आणि तरुणांना एकमेकांना भेटण्याची संधी मिळेल यातून निष्कर्ष असा मिळतो की बेरोजगारी ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे सरकार शिक्षणसंस्था यांनी तरुणांनी एकत्रितपणे काम करून या समस्येचं समाधान काढायला हवं मला विश्वास आहे की योग्य प्रयत्नांनी आपण नक्कीच तरुणांसाठी चांगले भविष्य निर्माण करू शकतो जय हिंद जय भारत